दसरा दिवाळी होळी आणि पुन्हा दसऱ्याच्या दिवशी आम्ही देवीचे नऊ दिवस राहाते देवीचे नऊ दिवस राहाते आणि नऊ दिवस आमचा उपवास राहात असते त्या दिवशी मग आम्ही मस्त छान घरी रांगोळी काढत असते आणि रोज उपवास राहून आम्ही उपवासाचं फळाचं बनवत असते दसऱ्याच्या दिवशी ऐन आम्ही बोंडं वगैरे सण आम्ही बनवत असते बोंडं भजे कडी हे सगळं पदार्थ बनवत असते देवीला नैवेद्य करत असते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी देवीपाशी आम्ही सोनं द्यायला सोन्याचं एक झाड असते सोनं द्यायला आम्ही जात असतो सोनं द्यायला जाऊन आम्ही घरी आल्यानंतर मग घरोघरी आम्ही सोनं द्यायला जातो प्रत्येकांच्या घरी जात असतो मोठ्यांच्या आम्ही पाया पडत असतो आणि त्याच्यानंतर मग दिवाळी दिवाळीला आम्ही घर स्वच्छ पूर्ण केलं जातं पूर्ण भांडे वगैरे सगळे बेडशीट वगैरे ए टू झेड सगळं आम्ही साफ केलं जाते पूर्ण आणि फराळाचं बनवत असते दिवाळीच्या दिवशी सगळं जसे चकल्या शेव चिवडा अनारसे लाडू आपल्याला जे आवडते आपण ते आपण दिवाळीच्या दिवशी बनवू शकतो आणि सगळ्यांना आपल्याला घर आपल्या घरोघरी सगळ्यांना बोलवू शकतो आपण दिवाळीचा फराळाचं करण्यासाठी सगळ्यांना बोलवतो एक या आपण आपल्या घरीच फराळाचं करूया सगळ्यांना म्हणजे ब बोलवायचं आणि त्याच्यानंतर छान मग लक्ष्मीची पूजा वगैरे केली जाते लक्ष्मीची मूर्ती आम्ही खरेदी करून आणत असते लक्ष्मीची पूजा केली जाते आणि झाडू पण लक्ष्मीच राहते झाडूला पण आणावे लागते आणि त्याची पूजा पण करावी लागते अशा तर नवीन कपडे खरेदी करत असतो आम्ही दनंतर धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही सोन्याचं दागिनं खरेदी करत असतो सोन्याच्या दागिने घरी घेऊन त्याची पूजा करत असतो आणि अशा रीतीने आम्ही दिवाळी साजरी केल्या जाते